हॅलो दोन मिनटापूर्वी मी आता एक ऑर्डर केली होती ॲपवरून त्या ऑर्डरमध्ये मला थोडे चेंजेस हवे हो करायचे होते ते मी ॲपवरून करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते होत नाही आहे तर म्हटलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला आहे ते प्लीज तुम्ही चेंज कराल का हां ती ऑर्डर नंबर आता मला तुम्हाला सांगता येणार नाही मला आता आठवत नाही आहे पण ती ऑर्डर बघा क एक चार बटर चिकन त्याबरोबर एक आठ बटर नान होते दोन बिर्यानी होत्या चिकन बिर्यानी आणि एक वेज बिर्यानी होती हां तर ती एक वेज बिर्यानी मला कॅन्सल करायची आहे त्या जागी मला एक तुम्ही वेज पनीर द्या पनीर बिर्यानी द्या सॉरी

हां ती पनीर बिर्यानी करा आणि क आम्ही डेझर् डेझर्टमध्ये मी चार गुलाबजामून सांगितले होते त्या चार गुलाबजामपैकी तीन गुलाबजामून करा आणि एक फिरनी करा ह्या चेंजेस मला करायचे आहेत हां अरे पण अरे पण दोन मिनटंसुद्धा झाले नाही आहेत मी ऑर्डर करून तुम्ही तुम्ही असं कसं म्हणत आहे की तयार आहे नाही तुम्ही क नाही करा चेंज ऑफकोर्स अरे पण तुम्ही क डबल चार्ज कसं करणार मला नाही नाही तुम्ही प्लीज कॅन्सल करा ते आणि त्याच्या जागी मी तुम्हाला जे रि रिप्लेसमेंट आयटम सांगितल्या ते करा नाही नाही होतं दोन मिनटात तुम्ही तयार तयार झालं असं सांगत आहेच कसं नाही नाही हे चुकीचं आहे नाही मग मी मग मी क स्विगी थ्रू मी कम्प्लेंट करणार नाही नाही मला ना आय मी आय डोंट अग्री विद धिस हो जसं मी म्हटलं तसं तुम्ही चेंज करा कारण मी लगेच तुम्हाला कॉल केला आहे असं पण नाही की मी खूप वेळ थांबलो आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी कॉल करतो आहे मी लगेच ता ताबडतोब तुम्हाला मी कॉल केला त्या ॲपवर ना चेंज करता आलं असतं मी केलंच असतं पण नाही हां ते होत नाही आहे ॲपवरून चेंज सम प् ॲपवरून चेंज होतं नाही म्हणूनच मला तुम्हाला कॉल करावा लागला आहे जसं मी म्हटलं तसं करा तुम्ही चेंज हो करेक्ट चार गुलाबजामच्या जागी तीन गुलाबजाम करा आणि एक फिरनी करा करेक्ट आणि वेज बिर्यानीच्या जागी पनीर बिर्यानी करा एवढंच सांगितलं बाकीचं बाकी ऑर्डर तशी काय चेंज केलेली नाही आहे ओके ठीक आहे लवकर पाठवा थँक्यू